सर नमस्कार मी सौरब बोलतो आहे हो सर सर आम्हाला एक शस्त्रक्रिया करायची होती हो म्हणजे मला ब्रेन ट्यूमर झाला आहे हो हां त्याच्यावर आम्हाला ऑपरेशन करायचं होतं हो सर सर त्यासाठी आपण जो विमा केला होता तो विमा म्हणजे सुरक्षित आहे का तिचं काम म्हणजे चालू आहे का आणि या ऑपरेशनमध्ये त्याला काय फायदा येईल का बस एवढं विचारायचं होतं सर हो सर स् सर आता म्हणजे ही प्रोसेस कशी कराय लागणार आपल्याला त्यातून कायतरी फायदा म्हणजे काय डाकुमेंट लागतील किंवा कसं कसं करायला लागंल हो सर हो सर सर पुढच्या महिन्यात करणाराय पुढच्या महिन्यात डॉक्टरांनी एक अपॉइंटमेंट घ्यायला सांगितली ती अपॉइंटमेंट झाली की मग डॉक्टर सांगणार तारीख देणार आणि मग ती त्या वेळेस करायला लागणार हो सर हो सर हो सर हां हां हां नाही मी तेच म्हटलं तुम्हाला विचारावं आणि तिचं माहिती काढून घ्यावं की ती संरक्षणाची चौकशी करावं म्हटलं काय आहे का तिची चौकशी वगैरे हां हो सर नाही नाही हो हो त्यासाठीच म्हटलं तुम्हाला एकदा कॉल करावं आणि तुमची माही विचार घ्यावं कसं करावं काय करावं

हो चालतं आहे सर हो हो सर हो सर मी हो सर डॉक्टरांना एकदा विचारतो आणि मग तुम्हाला परत फोन करतो सर ओके सर थँक्यू सर हो सर हो सर थँक्यू थँक्यू सर